ऑनलाईन बँकिंगमुळे सध्याचं जीवन हे खूप सोयीस्कर झालेलं आहेत जेणेकरून आपण ऑनलाईन बँकिंगमुळे काय होते आता बँकेत जाण्याची गरज नाही आपण दिवस रात्र आपली खात्यावरील माहिती पूर्ण चेक करू शकतो ऑनलाईन बँकिंगमुळे काय होतं आहे मोबाईलवर किंवा संगणकाद्वारे आपण आपले बिल भरू शकतो फंड ट्रान्स्फर करू शकतो एखाद्याच्या खात्यावरून स्वतःच्या खात्यावरून दुसऱ्याच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करू शकतो परत खात्याचे स्टेटमेंट आपण कुठल्याही वेळेत आपण चेक करू चेक करू शकतो परत आपण एन ई एफ टी आर टी जी एस आय एम पी एस यांसारख्या सुविधा वापरून आपण काही मिनटातच पैसे हे दुसऱ्यांच्या खात्यावर वा पाठवू शकतो त्यात सुरक्षा अशी आहे की पासवर्ड असतो परत ओ टी पी बायोमॅट्रिक यांसारख्यामुळे काय होतं की ऑनलाईन जे काय व्यवहार केला जातो तो आपला सुरक्षित ठेवल्या जाते तिथे परत ऑनलाईन बँकिंगमध्ये यू पी आय पेमेंट सेवा जे आहेत यू पी आय आहे भीम यू पी आय गुगल पे आहे फोन पे आहे यांसारख्या ॲपमुळे काय होतं आहे खरेदीसाठी जे काही आपलं खरेदीसाठी आपण थेट बँकेतून पैसे ट्रान्सफर करू शकतो अनेक बँका ऑनलाईन टूल्स देखील देतात त्याद्वारे आपण काय करतो खर्च बचत गुंतवणूकवर नियंत्रण ठेऊ शकतो अशा प्रकारे ऑनलाईनमुळं खूप सा खूप सारे फायदे आहेत आणि गोंधळून जाण्याचं काहीही कारण नाही